हां नमस्कार कोण बोलतं हो बरोबर बरोबर कोण बोलत आहे हो हो हो बोला बोला बोला बोला बोला नक्की नक्की मी शाहिरी क्षेत्रामध्ये काम करतो एकोणीसशे ब्याऐंशीपासून या क्षेत्रामध्ये आहे आणि मूळ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी म्हणून माझी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातनं मी कार्यक्रम आणि माझं सगळं काम करतो शाहिरीचा प्रचार प्रसार आणि प्रशिक्षण देणारी माझी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातनं मी मुलांना जी माझ्याकडे येतील त्या मुलांना शिकवण्याचं काम मी करतो हो हो साधारणपणे आता मराठी विषय असल्यामुळे त्या मुलांना मराठी लिहिता वाचता यावं हल्ली काय होतं की वेगवेगळे नवीन विषय आले की लोकं लगेच शिकायला येण्यासाठी तयार असतात पण किमान मराठी जर चांगलं लिहिता वाचता येत असेल तर मी त्यांना शिकवू शकतो खरंतर आमच्याकडे वयाची अट काही नाही बेसिक म्हणजे मूळ काय त्यातलं की तुम्हाला त्याची आवड असली पाहिजे माणसाला आवड असेल तर त्यातली सवड होते तर आवडच नसेल तर काही होऊ शकत नाही त्यामुळे बळजबरीचा रामराम आम्हाला बिलकुल चालत नाही ज्यांना खरंच मनापासून शिकायचं आहे आणि ज्यांना लिहिता वाचता येतं म्हणजे मराठी लिहिता वाचता आलं पाहिजे कारण शेवटी हे मराठीतलं हे काव्य आहे लोकसंगीतातला प्रकार आहे लोकसाहित्य आहे त्यामुळे उत्तम येणं मराठी ही गरज असते बाकी काही इतिहासाचा अभ्यास असेल तर तुम्हाला त्याची जोड चांगली मिळते कारण मूळ म्हणजे तुम्ही इतिहास काही सांगायचा नाही कुणीतरी लिहिलेला पोवाडा असतो तो तुम्हाला सादर करायचा असतो फक्त तो गात असताना कोणी लिहिला आहे तो ऑथेंटिक आहे की नाही एवढी फक्त तुम्हाला माहिती असली पाहिजे याच्या पलीकडे काय आमचं सगळं कुटुंब कार्य असल्यामुळे तशी काही येत नाही आम्ही सगळेच्या सगळे कुटुंब रंगलं आहे शाहिरीत असं म्हणून हो हो हो नक्की नक्की वेळ ठरवूया आपण आणि भेटूया हो हो हो हो हो जी जी जी धन्यवाद धन्यवाद